भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी हिंदी या दोन केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत भारताच्या एकवीस भाषा या अधिकृत भाषा म्हणून गणल्या जातात त्याच्यामध्ये जास्तकरून इंग्रजी हिंदी तेलगू मराठी कन्नड मल्याळम बंगाली उर्दू गुजराती पंजाबी भोजपुरी कोकणी राजस्थानी नेपाळी पहाडी संस्कृत ओडिया सिंधी बोडो डोगरी मैथिली मैतेई अशा आहेत बऱ्याचशा भाषा या हिंदीच्या बोलीभाषा आहेत उदाहरणार्थ बघायला गेलं तर कच्ची हरियाणवी गोंड गोंडी तुळू या भाषा झाल्या भाषेशिवाय माणूस ही कल्पनाच आपल्याला करता येत नाही त्यामुळे तिच्याकडं बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला संभवतात प्रत्येकाला आपापली मातृभाषा ही गोडच वाटते त्या भाषेशी एक आपुलकी जवळिकता असते भाषा वेगळी आणि बोलीभाषा वेगळी प्रांतानुसार राज्यानुसार ह्या भाषा बदलत जातात पुन्हा त्याच्या आत सुद्धा जसे जसे तुम्ही शहरी आणि खेडी ह्या वातावरणात जाता तसं तसंही भाषेचा टोन भाषेचा हे गोडवा हा बदलत जातो संस्कृत आणि तमिळ या सगळ्यात जुन्या भाषा आहेत असं म्हटलं जातं भाषा ही एक खूप मोठी खरं तर संज्ञा आहे प्रत्येक भाषा ही जगाला पाहण्याचा आणि त्याच्याशी संवाद साधण्याच्या मार्गावर आपल्याला एक दृष्टी देते भाषेच्या विविधतेमुळे प्रत्येक ठिकाणचा इतिहास तिथली संस्कृती तिथल्या परंपरा तिथले रीतीरिवाज ह्या सगळ्या गोष्टी जतन होतात भाषेप्रमाणे ही स बदलत जात असतं देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ही विविधता अर्थातच आवश्यक आहे